अगर तुम्ही मला मराठी भाषाबद्दल विचारणार ना मराठी भाषा ही आज खूप मोठी आहे ना आपली मराठी भाषा जी आता मातृभाषा झालेली आहे आणि एखादा पोरगा आईच्या जन्मी येतो ना तर मराठी भाषापासूनच शिकतो भले ती कोणती अल्लग काष्ट असो काही असो पण आपल्या भारतामध्ये मराठी भाषा खूप मोठी निर्माण आहे आणि मराठी भाषा मतलब कुठे आपण गेलो ही ना तर मराठी भाषाच तिथं आपल्या वापरावं लागते ना आपल्या मराठी भाषाचे शब्दच आणि ते आपलं स्पष्टीकरण आहे ना खूप चांगलं आहे जर कोणताही नवीन अगर लँग्वेजचा व्य व्यक्ती येतो ना आपल्या म याच्यामध्ये तर तो मराठी भाषाला खूप हे करतो की मराठी आपली खूप चांगली आहे एवढी गोड भाषा आहे मराठी शब्द खूप चांगले आहे आणि मराठी एक अशी भाषा आहे ना तिला जितकं आपण फिरवणार ना त्या त्या साईडला ती जाऊ शकते आणि मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे ना राहणार आहेच मराठी मतलब एक असं झालं आहे ना एखादी व्यक्तीला नाही समजेल ना समोरच्या व्यक्तीला पण आपण मराठीमध्ये तिला समजणार समजावणार ना ती समजेल आणि मराठी भाषाची खूप सोपी एक आवड आहे आणि लोकांना आपली भाषा खूपच आवडते भले कोणते दुसरे याचे लोक असतील दुसऱ्या कास्टचे असतील या दुसरे कोणी असतील ना तर त्यांना तर मराठी भाषा खूपच आवडतं की बाबा यांची मराठी भाषामध्ये असं आहे काय की आम्हाला ही का नाही येत एवढे लवकर चल आली ठीक आहे येते जे शब्द एवढे गोड आहे समोरचा एखादा व्यक्ती मराठी भाषा बोलतो ना त्याचे शब्द खूप गोड वाटतात आणि भाषा बोलतानाही खूप चांगली वाटते आणि एखादा व्यक्ती अगर समजा मराठी भाषाला पुढं वाढवतो तर समोरच्या व्यक्तींना पण असं वाटते याच्याकडनं काहीतरी शिकावं